माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्वाचे व्यक्ती जर कोणी असेल तर ते माझे आईवडील कारण की माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं आणि मला शिकवलं सर सर्व गोष्टी माझा भाऊ पण माझ्यासाठी खूप काही करतो माझा भाऊ मला खूप जीव लावतो म्हणून ते माझी लाईफमध्ये खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि आईवडिलांनी पण लहानपनापासून खूप चांगल्याप्रकारे सांभाळ केला कोणत्याही गोष्टीची जाणीव होऊन दिली नाही आणि जे म्हटलं ते न मागायच्या आधीच मिळत गेलं त्याच्यामुळं आईवडील खूप महत्त्वाची आहेत आणि आई आई आईवडील भाऊ बहीण हे सर्वच इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये ते जर नसतील तर मग जीवन जग जगायची काहीच हे नाही आईवडील बहीण भाऊ सगळे असले परिवारात तरच आपण आनंदी राहू शकतो नाहीतर आपण एकटं जर राहायला गेलो तर आपण एकटं किती दिवस राहणार एकटं आपण राहूच शकत नाही कारण की आपल्याला आईवडील या जन्मात भेटले पुढच्या जन्मात भेटले नाही भेटले काही सांगता येत नाही आपल्याला पुढचा जन्म आता माणूस माणसाचा भेटला पुढं कोणता जन्म भेटेल काही सांगू सांगू शकत नाही आणि माणसाची कोणती वाईट वेळ येती कशी येती काय येती काही सांगताच येत नाही त्याच्यामुळे आई वडिलांसोबत भाऊ बहीण यांच्या सर्वांसोबत चांगल्या प्रकारे जगायचं चांगलं वागायचं ते आपल्याला आईवडील शिकवतात आणि त्यांच्यामुळेच आपण त्यांच्या संस्काराची जाणीव ठेवून लहानाचे मोठे होतो आणि आपण त्यांच्यामुळेच काहीतरी करतो आणि ते जर आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहीत करतात नाही तर आपण स्वतःहून जर कधी काही करायचं म्हटलं तर आपण कोणत्याच गोष्टी करत नाही कारण की आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला सांगितलं की बा तू हे कर ते कर तरच आपण करतो त्याच्यामुळे माझे आईवडील माझ्या जीवनात खूप मोलाचे आहेत